मी एक कपड्याच्या दुकानात काम करत होती तिथे खूप सारे मुली अन मुलं पण होते एकदा एक साडी माझ्या हातातून न फटतानी दुसऱ्याच्या हातानं फाटून गेली होती पण तो आरोप माझ्यावर लागला सर माझ्यावर खूप रागावले अन म्हटलं की जा इथून सोडून सन्यानी पण मला ते जॉब सोडायचा नाय होता कारण की सर सरचा स्वभाव पण ठीकच होता अन् काम पण चांगला होता न पैसे पण चांगले पगार पण मला चांगला मिळत होता पण तो माझ्या आरोप मला असा लावला की माझी चूक नसताना ते आरोप माझ्यावर लावला तरी पण मी सरासोबर कम्पमाईज केला कारण की मला तो काम सोडायचा नाय होता मी विनंती केली की सर माझ्या हातानं तू चूक झाली तर मला सॉरी क् सॉरी म्हटला अन् मला माफ करून द्या आता असा पुन्हा कधी होणार नाही अशी मी स सरांला आग्रह केली सगरांना सरांना ना काही म्हणता निघून गेले